मला ना आधार अपडेट करायचं आहे तर कु कुठे जायला लागेल हो का हां आणि हे हा येरिया मग कुठे येतो अच्छा तर तिकडे जायसाठी म्हणजे बस वगैरे जाते का तिथे नाही हां आटो रिक्षा वगैरे जात असेल ना अच्छा अच्छा मग तिथे जायसाठी किती पैसे वगैरे लागतील हो का तर मला एकटीला जमेल का तिथे जाणं हां अच्छा हो मला मग कुठे कोणासोबत तरी जावं लागेल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे तर हे ठिकाण किती किलोमीटर आहे तरी किती म्हणजे किती किलोमीटरपर्यंत पडंल किती दूर असं आहे का अच्छा अच्छा मग तो रस्ता म्हणजे रस्ता कुठे आहे तो रस् तर अच्छा आ असं तर म्हणजे ऑफिस वगैरे आहे का त्यांचं हो का असं